हॅलो हां तुम्ही फुलमार्केटमधून फुलवाले बोलून राहिले का हां तर ते ते कसं गणपतीचा हे येत आहे ना आता फेस्टिवल तर त्यासाठी मला मजे फुलं वगैरे हार बनवायचे सजावटसाठी पाहिजे होते तर मिळतील का तुमच्या दुकानामधे

पूजेसाठी पण पाहिजे होते आणि सजावट करायला तसं आता आपण गणपती आणतो सजावट करायला पाहिजे होती

हो का मग

हो का मला पाहिजे होते तरी जितकी सजावट करायला किती लागतील किलोप्रमाणे देता ना तुम्ही तरी वीस पंचवीस किलो पाहिजे होते पूजेचेच फुलं मला पाचच किलो देऊन द्या

अच्छा जसं मी इतकं इतकी म्हणजे हे करत आहे घेत आहे तर काही डिस्काउंट वगैरे द्याल की नाही

हो का तर ठीक आहे नं मला पाहिजे होते सजावटीचे वीस की किलो करून द्या आणखी त्यामध्ये जग जसे तुम्ही सांगितले सुगंध छान प्रकारे येतो अशा प्रकारचे फुलं म्हणजे मिक्स वगैरे करून द्या

हां एर् एरियामधेच पाठवाल ना म्हणजे हे करून कोरिअर करा हो ठीक आहे सर आणि पैसे मी त्यांच्याचकडे देईल न हो ठीक आहे पाठवा लवकर धन्यवाद